हां सर काय तुमच्या वर्गाचा कसा रिझल्ट लागला माझ्या तर वर्गाचा बघा खूप कमी लागला आहे नव्वद टक्केचं पोरगं पन्नास टक्केवर आलं आहे आणि काय मुलांच्या कन्सेप्टच या ह्याच्यामुळे चांगल्या राहिल्या नाहीत तुमचं कसं काय होय ना ते कोरोनामुळे झालं सगळं हां

हां होय मोबाईल पोरं ते आपण मोबाईलवरून त्यांच्याकडं कसं लक्ष ठेवणार ते काय परीक्षा असली की ऑनलाईन परीक्षा डिट प्लेन करायचे आणि काय तरी उ उत्तरं बघून काढायचे त्याच्यामुळं काय मुलांचं दोन वर्षं नुसतं नुकसान झालं कन्सेप्ट काहीच बरं एक प्रश्न विचारलं सांगता येईना त्यांना अशी परिस्थिती आहे तुमच्या वर्गातली पण तेच स्थिती असेल हां हां हो मग पुढे त्रास होणार ना हो बरोबर तर त्रास होणारच आहे बरोबर हां ते ते आता सध्या तसंच चालू आहे की हां त्यांना जे बॅचेस लागलाय कोरोना बॅच म्हणून ते मध्ये त्यांना बाजूलाच काढत आहेत प्राधान्य पण कोण देत नाही आहे कारण त्यांना समजतं आहे की ह्यांना नुसते मार्कलिस्टवर मार्क आहेत पण त्यांना विचारायला गेलं तरी प्रॅक्टिकली काहीच जमत नाही हां आणि ते मुलांच्या पालकांना पण समजेना तेच ना ते कायच नाही आहे ते कॉपी करायची चुकीची सवय लागली आहे मुलांना काय आता करणार बघू आता म्हटल्याही संस्था काही तरी वेगळे बदल आणेल त्याच्यामुळे मुलांसाठी पण फायद्याचं ठरेल हां प्राचार्य बोलले काय तुम्हाला तसं हो आणलंच पाहिजे प्राचार्य बोलले काय तुम्हाला तसं काय हो ना हां कारण त्याचं घेतलंच पाहिजे ते दोन वर्षं नुकसान झालं पालकांना पण खरं या गोष्टी कळल्या पाहिजेत आपण कळवल्या पाहिजेत बाकी हां हो तेच ना हां हो बरोबर

अभ्यास करत रहावा हो हो लक्ष ठेवायला पाहिजे हां जसं त्यांनी आपण शिक्षक इथं लक्ष ठेवतो तसं त्यांनी ऑनलाईन त्यांनी सुपरवायझर म्हणून त्यांनी जरा परीक्षेच्या वेळी लक्ष द्यायला हवं होतं ते ठीक आहे पण त्यांना गरज का लागली कारण त्यांनी लेक्चर पण नीट ऑनलाईन केले नाही तिथं नुसतं मोबाईल चालू ठेवायचे आणि ते तिकडं जाऊन बसायचे मुलांच् हां पालकांनी पण दोन दोन मोबाईल घेऊन दिले का तर ऑनलाईनमध्ये लेक्चर कलर करल म्हणून पण हा मुलगा एका जेव लेक्चर चालू करून ठेवतो आहे इकडं आपण किती नुसतं ओरडतोय शिकवतोय हा दुसऱ्या मोबाईलमध्ये गेम खेळत बसला आहे तेच ना हो हो चालेल चालेल बघूया आता काय तरी निर्णय घेऊ आपण चालतं आहे मग हां हां हां भेटू आपण हो हो चालेल मीटिंगच्या वेळ भेटू हां चालेल